हां मी मी शैलेश दत्तात्रय कुळकर्णी बोलत होतो तुमच्याकडं वन प्लस आहे का कितीपर्यंत आहे किती जी बी रॅम्प आहे डिस्काऊंट नाही का काही मला वन प्लसच पाहिजे होता किती वाजेपर्यंत दुकान उघडं राहील मी बुलढाणावरून बोलत होतो तुमची शॉपचं ना नाव सांगा एकदा मग मी येईल मी माझ्या मिशेसला घेऊन येईल ऑनलाईन पाठवून द्या बरं एक सांगा त्या फोनच्या फोनचं कॅमेऱ्या कॅमेरा कसा आहे कारण की आपल्याला जास्त करून फोटो काढायला पाहिजे होतं हा फोन माझ्या मिशेसला घ्यायचा आहे म्हणून तिच्या नावावर करून देऊ आपण आणखीन काही नाही मी येऊन जाईल मग उद्या